हां वैष्णव बोल ना काय म्हणते काय कसं चालली आहे मग गणेश उत्सवाची तयारी माझी पण छान चालली आहे किती दिवसांचा असतो तुमचा गणपती पांच दिवसांचा आमचासुध्दा अकरा दिवसांचा असतो तो पाच दिवसांचा म्हटल्यावर गौरी गणपती वगैरे असं असेल ना तुमच्या घरी पण हां हां म्हणजे पाच दिवसांचा हां राईट गौरी गणपतीवाले ते सहा दिवसानी जातात ना आमचे पण ना आमच्याकडे पण गौरी गणपती असते पाच दिवस सहाव्या दिवशी वगैरे अकरा दिवसनी आमचे पण गणपती असतात बाकी डेकोरेशन वगैरे झालं का तुझं तुमचं आम्ही पण केलं आहे जास्त नाही यावर्षी केलं आहे पण केलं आहे जेवढं जमेल तेवढं केलं आहे बाकी काय हां हां आमच्या इथे पण आता गणेशोत्सवाला पूजा असणार आहे तेव्हा मग तुला बोलवणार आहे ये हं फॅमिलीला घेऊन ये तुझ्या पूर्ण परिवारासह परिवारासहीत ये हां हां हो का कधी आहे तुमच्या इथे कधी आहे पूजा कधी आहे तुमच्या इथे तुमच्या इथे पूजा कधी आहे हो हो नक्की ना हो हां हां ठीक आहे मी नक्की येईन तू पण यायचं आहेस हं आमच्या गावात हो सत्यनारायणाची पूजा आहे अजून डेट फिक्स नाही बट आय थिंक गौरी गणपतीच्या दिवशीच असेल कारण ते कसं आहे चांगला मुहूर्त वगैरे हां हो हो हो अॅक्च्युअली प कसं आहे ते पहिल्यापासून आमच्याकडे हां हां लालबागचा हां जाणार जायचं आहे हं आपण एकत्र प्लॅन करून जाऊ ना जायचं आहे मला पण जायचं आहे हां हां मग हां मग आपण पइ आधीच जाऊ पहिल्या दो एकदोन दिवसात दोनतीन दिवसानंतरच जाऊ म्हणजे ते तसं आपल्याला गर्दी पण भेटणार नाही जास्त कारण तिथे खूप गर्दी असते लास्ट टाईम लास्ट इअरला तर मी गेलेली ना बापरे तेव्हा दर्शन करायलाच देत नाही ना एवढी गर्दी की व्हीआयपी जर पासेस वगैरे असले तरी पण होत नाही कारण तिथे त्यामुळे गर्दी खूप असते मग तू तू मला सांग कधी तुझ्याकडे टाईम कधी आहे तो वेळ कधी आहे तो सांग मला म्हणजे कसं आपण प्लॅन करून मग हां प्लॅन करून मग आणि आपण जाऊ हो हो नी नक्की नक्की आणि क माझी पूजेला पण नक्की यायचं आहेस हं हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल हां यस यस ओके ठीक आहे चालेल चालेल चल बाय हां बाय